तर मी अद्याप ट्राय न केलेल्या अशा खूप रेसिपीज आहेत मला चायनीज इटालियन कॉन्टिनेंटल ह्या रेसिपीस खूप आवडतात ह्या अशा काही रेसिपीस आहेत त्या मी अजून ट्राय नाही केल्या चायनीजमधल्या रेसिपीज म्हणायला गेलं तर नूडल्स मन्चूरिअन चायनीज भेळ अशा काही रेसिपी आहेत त्या मी अजून नाही ट्राय केल्या अजून एक माझी आवडती रेसिपी जी मला खूप आवडते ती म्हणजे पिज्जा पास्ता रोस्ट चिकन ह्या मी अशा रेसिपीज आहेत त्या अजून नाही ट्राय केल्या गोडामध्ये बगायला गेलं तर केक पेस्ट्रीज त्या रेसिपीस आहेत ज्या मी अजून नाही ट्राय केल्या सामान आणि वेळ नसल्यामुळे ह्या रेसिपीस ट्राय करायच्या राहून गेल्या